समाजात नर्तकांना सामोरे जावे लागते पण ते सामोरे जाताना त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो सर्वच त्यांच्या कलेला दाद देत नाही आहेत कोणाला कला आवडते कोणाला नाही आवडत कैक जण तर त्यांना खूप नावं पण ठेवतात हं नाचकाम करते असं करते तसं करते पण एखाद्याकडे जर ती कला आहे आणि तो ती कला सांभाळून ठेवते आणि ती पुढे नेण्याचा प्रयत्न करते तर त्या कलेचा आपण आदर करायला पाहिजे जेणे करून आपल्याला मनोरंजक मनोरंजन होण्यासाठी वगैरे ते खूप त्यांना कष्ट करावे लागतात एखादं समजा डान्स किंवा नाच करायला घेतलं तर ते स्टेप जी असते ती स्टेप करण्यासाठी त्यांना ती खूप प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यानंतर त्यांना तासंतास एकच जे त्यांची कला आहे ती करण्यासाठी त्याच्यावर खूप त्यांना मेहनत घ्यावी लागते एवढं मेहनत करून ज्या वेळेला ते त्यांची कला समोर जेव्हा प्रेक्षकांसमोर दाखवतात आणि त्या प्रेक्षकांकडून त्यांना त्या कलेची जर दाद न मिळता त्यांच्याबद्दल जर कोणी वाईट बोलतो तर कोणी बोलतो ती अशीच आहे कोण तसंच आहे हे जे त्यांना खूप सहन करावा लागतो खरंच एखादी एखादा डान्स शिकण्यासाठी दोन ते तीन तास त्याच्यावर प्रॅक्टिस करून मग तो न खाता पिता ते डान्स करणं आणि मग नंतर ते प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि प्रेक्षकांसमोर सादर केल्यानंतर त्यांच्या टाळ्या चा गजर ऐकणं हे एवढंच त्या कला दाखवणाऱ्याच्या मनामध्ये असतं की माझं मी जी कला सादर करणार आहे ते समोरच्या प्रेक्षकांना आवडलं पाहिजे ह्याच हेतूने ते कला सादर करत असतात